हा मॅम मस्त आहात तुम्ही कसे आहेत तुम्ही

हा ते तर आहेच

गरीबी आहे गरीबीमुळं खूप गरीबांना किती समज हा कधी न्यूजवर येतच नाही बिलकुलच नाही येत सगळं जातीभेद चालू आहे कसं जिथे जिथे तिथे जातीभेद आपल्या महाराष्ट्रात तर पूर्ण जातीभेदच दिसत आहे आपल्याला आणि कसं गरीब गरीबीत हो ना आपण बघतच आहो ना सगळ्यात

आणि ही सामाजिक जे जाती भेदभाव आहे ना ते पूर्णपणे संपेल कसा त्याच्यावर सगळं म्हणजे महाराष्ट्रावर मग ते फोकस करायला हवा सामाजिक समस्या म्हटलं तर गरीबीला म्हणजे गरीब मुलं आहेत त्यांना थोडंसं शिक्षणामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे हो हो या या आमच्या घरी हो हो हो हो ठीक आहे हो ठीक आहे बाय